खेळ आता खेळ म्हटलं तर खेळ हे मनोरंजनाचे आणि तणाव दूर करण्याचे साधन हे आपल्या सर्वांना माहीत आहे कारण खेळामुळे आरोग्य सुधारते आ शारीरिक श्रम होते आणि ते आपल्या शरीरासाठी आवश्यक असते हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे मग आता दुर्गम आणि उपेक्षित ग्रामीण भागात राहणारे जे मुलं असतात किंवा व्यक्ती असतात त्यांच्यासाठी खेळ हे मनोरंजनाचे आणि तणाव दूर करण्याचे साधन आहे कारण आपण बघू शकतो की ग्रामीण भागामध्ये आज देखील जे जुन्या पद्धतीचे खेळ आहे ते खेळले जातात जसं आपण म्हणू शकतो की विल्लीदंडू त्याचप्रमाणे लगोऱ्या धाबंधुबी त्यानंतर आज देखील लिंबाच्या न म्हणजे कडुलिंबाच्या झाडाला दोरी वगैरे बांधून टायर वगैरे बांधतात आणि त्यावरती झोके घेतात गाणे म्हणतात बरेचसे असे खेळ आहे की जे जुन्या पद्धतीचे आज देखील ते चालू आहेत पण शहरामध्ये तसं नाही शहरामध्ये पूर्णपणे खेळण्याची पद्धती वेगळी आहे जसं आज शहरी भाागामध्ये जे विद्यार्थी आहेत किंवा जे व्यक्ती आहेत त्यांना बऱ्याचशा सुविधा उपलब्ध आहेत शहरामधले जे खेळ आहे ते पूर्णपणे वेगळे आहेत जसं फुटबॉल क्रिकेट फुटबॉल झालं क्रिकेट झालं त्यानंतर स्केटिंग वगैरे हे जे हॉलीबॉल हे जेवढे काही प्रकार आहेत हे पूर्णपणे वेगळे आहे हे खेळ आपल्याला ग्रामीण भागात सहजासहजी दिसत नाही ग्रामीण भागात आपल्याला खेळ दिसतील दुर्गम भागात जर आपल्या खेळ दिसतील तर ते अशाच प्रकारे असतील तसं आहेत काही काही आहेत की जे दोन्ही शहरी भागात आणि ग्रामीण भागात दोन्ही भागात सेम आहे पण बऱ्याचपैकी ग्रामीण भागामधले खेळ जे आहे ते पूर्ण मध्ये वेगळे असतात कारण त्या मुलांना त्या सुविधा तिथपर्यंत त्यांच्यापर्यंत त्या पोचत नाही जसं शहरामध्ये त्यांना प्रत्येक सुविधा उपलब्ध ते त्यांना क्लासेस असतात स्केटिंगचे वगैरे त्यानंतर पैशाचा प्रॉब्लेम नसतो म्हणजे आर्थिक जी बाजू आहे ती पण त्यांची चांगली असते ज्या सुविधा पाहिजे त्या सर्व प्रकारच्या सुविधा त्यांच्याकडे अवेलेबल असतात पण त्या सुविधा ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहे किंवा ज्या व्यक्ती आहे त्यांच्यापर्यंत त्या पोचू शकत नाही आणि किंवा त्यांना आजच आर्थिक बाब जी आहे ही त्यांच्याकडे अवेलेबल नसते कारण त्यांचाजवळ तेवढा पैसा नसतो त्याच्यामुळे ते नाही करू शकत पण महत्त्वाचं यामध्ये हे आहे की ग्रामीण भागातील किंवा दुर्गम भागातील उपेक्षित जे व्यक्ती आहे त्यांच्यासाठी खेळ हे मनोरंजनाचे आणि तणाव दूर करण्याचे साधन आहे हे आपण पूर्णपणे बरोबर म्हणू शकतो कारण आज देखील पाहतो मी ग्रामीण भागामध्ये जे खेळ खेळले जातात ती निसर्गाच्या सान्निध्यात असतात सहजासहजी ग्रामीण भागामध्ये आपल्याला झाडांची संख्या भरपूर दिसते त्यानंतर जे झोके वगैरे घेतात ते झाडाखाली छान थंड हवेमध्ये ते घेतात त्याचप्रमाणे जे टायर असतात गाडीचे किंवा सायकलचे गेलेले तर ते ते हे करतात काडीने चालवतात म्हणजे अशा बरेचसे जुन्या पद्धतीचे खेळ ते मुलं आज देखील खेळतात त्यामुळे काय होतं तर त्यांचं मनोरंजन होतं त्यांना जो उत्साह असतो लहान वयामध्ये त्याचप्रमाणे त्यांचं जे मनोरंजन होतं म्हणजे त्यांना खूप आनंद मिळतो त्यातून त्याचप्रमाणे जे मोठे व्यक्ती असतात ते देखील काय करतात त्यांच्यामध्ये जे तणाव असतो जे तणाव निर्माण झाला असतो तो काय होतो खेळामध्ये काय खेळामुळे काय होतो कमी होण्यास मदत होतो क्रिकेट जसं आता क्रिकेट आपण शहरी भागामध्ये बघतो म्हटलं तर ग्राउंडवर खेळल्या जाते पण आपल्या खेड्यामध्ये कसं असते कुठे पण जिथे जागा मिळेल तिथे क्रिकेट खेळतात आणि त्यामुळे काय होतं कारण खेळामुळे आधीच त्या शरीराला जो तणाव असतो तो पूर्णपणे तणाव आपलं दूर केल्या जातो आणि त्याचप्रमाणे मनोरंजन देखील होते म्हणजे कसा वेळ निघून जातो हे आपल्याला माहीत देखील पडत नाही म्हणून ग्रामीण भागातील व्यक्तीसाठी खेळ हे मनोरंजनाचे आणि तणाव दूर करण्याचे साधन आहे आज देखील आपल्याला ग्रामीण भागामध्ये बरेचसे असे खेळ पाहायला मिळतात की त्याच्यामुळे मुलं आनंदी देखील होतात आणि त्यांचा तणाव देखील दूर होतो जसं आज बघतो म्हटलं तर ग्रामीण भागामध्ये एखादं झाड असते तिथे ओटा वगैरे असतो त्या ओट्याच्या खाली सर्व व्यक्ती म्हणजे जे ज्यांना आवड आहे ते व्यक्ती येऊन बसतात मग तिथे ते अष्टचंग झालं वगैरे असे जे गेम खेळतात म्हणजे त्यापासून काय होतं त्यांचं मनोरंजन देखील होते आणि जे तणाव असतो त्यांचा तो देखील त्यांचा कमी होण्यास मदत होते म्हणजे या खेळाचे तर परिणाम म्हणजे खेळाचं जे उपयोग आहेत ते तर चांगले आहेत पण शहरी भागातील आणि ग्रामीण भागामध्ये जे साम्य आहे ते साम्य पहिल्यासारखं राहिलेलं नाही आहे खेड्यातील जे खेळ आहे हे पूर्णपणे वेगळे आहे आणि ते मनोरंजनाने तणाव दूर करण्याचे एकमेव साधन आहे असं आपण म्हणू शकतो